नमस्कार सर मी सलोनी मी महाराष्ट्रात पहिल्यांदा आले आहे आणि मला इथल्या प्रसिद्ध ते टेस्ट फूड जाणून घेण्याची आहे आपण काही खास सल्ला देऊ शकता का मला सर्व प्रकारचं खाणं आवडतं आहे पण खासकरून मसालेदार आणि चविष्ट पदार्थ मुंबईच्या टेस्ट फूडची खूप चर्चा ऐकली आहे वडापावबद्दल खूप ऐकलं आहे पण पुण्यात काय खायचं आहे ऐकूनच तोंडाला पाणी आ सुटलं आहे बाकी कुठे काही वेगळं आहे का हो खूपच वेगळं वाटतं आहे कोल्हापूरचं काय सगळे ऐकून तर खूप उत्सुकता वाढली पण मला सांगा तेच फूड खाण्यासाठी काही खास टीप्स आहेत का हां योग्य आहे धन्यवाद आणखी काही खास रेस्टॉरंट किंवा जागा सुचवाल का खूप छान आत्ता मला अगदीच आनंद होते की मी महाराष्ट्राचे स्टे स्टेस्ट फूडचा अनुभव घेणार आहे धन्यवाद आणि आपल्या रेस्टॉरंटमध्येही चविष्ट जेवणाचा अनुभव घेण्याची आशा करते नक्कीच भेटू लवकरच धन्यवाद